हां म्हटलं फोन फ्लॉवर डेकोरेशनच्या ऑफिसला लागला आहे का मॅडम ब माझ्या घरी हळदीकुंकवाचा कार्यक्रम आहे तर त्यासाठी मला डेकोरेशनसाठी ना काही फ्लॉवर पाहिजे होती तर क ते डेकोरेशनसाठी फ्लॉवर कसं कसं होईल डेकोरेशन गुलाब गुलाब एक येईल आणि सूर्यफुल अष्टर या फुलांचं डे हां हे फुलं ला ह्याचं डेकोरेशन पाहिजे होतं हां हां फुलं साधारणत मला पन्नास एक किलो लागतील हो हां हां ह आता हळदी हळदीकुंकू समारंभ आहे ना नंतर तो दोन दोन तीन दिवसात भेटेल का मॅडम हो हो हो हो हो हो जसं तुम्हाला जेव्हा अवेलेबल होईल ना तर सांगा मग त्यानुसार मी माझं टाईम ठरवेन

हां हां

हा ठीक आहे हो हो पण साधारण रेट सांगा ना मॅडम तुमचे हां पण तुम फुलानुसार रेट असतील ना मॅडम हो अच्छा अच्छा हां हां हां हां हां हां तीस पस्तीस हजारात होईल का मॅडम हां हां हां

तेच म्हटलं त्या त्यासाठीच कॉल केला होता मला माझ्या मैत्रिणीनी नंबर दिलेला तुमचा स्मिता जोशी म्हणून आहे ना हां हां हो मला आवडले पण होते ते फुलं सगळे एकदम फ्रेश होती हां हां हां हो हो ठीक चालेल हो हो चालेल चालेल ठीक बरं बरं ठीक आहे चालेल हो हो